बोला बोला तुमचा फॉर्म माझ्यासमोर आहे हां मला थोडं स्वतःबद्दल सांगू शकता

बरं बरं आहेत आहेत

बरं तुम्ही आत्ता राहायला कुठे आहात तुम्हाला आमच्या कॉलेजबद्दल माहिती आहे का

हो मग सिहभट रोडवरून कॉलेजला यायला काहीच हरकत नाही आहे अगदी सहज येऊ शकता मला एक सांग आर्किओलॉजीमध्ये बी ए केलं आहे म्हणत आहे ना तुम्ही हां मला परसेंटेज एकदा सांगता का फक्त म्हणजे मी तसं कट ऑफ बघते वा चांगलं आहे मग ॲडमिशन अगदी सहज मिळून जाईल तुम्हाला आणि एम एनंतर पुढे पण काही तुम्हाला प्रोग्रॅम्स करायचे असतील तर आपल्या कॉलेजमध्ये तीही सोय आहे किंवा आम्ही तुम्हाला काही चांगल्या गाईडबरोबरही ओळख करून देऊ शकतो पुढे पी एच डीचा विचार करावासा वाटला तर तिथेही त्यादृष्टीनेही तुम्हाला प्रयत्न करता येतील म्हणजे मी एन्करेज करते मुलांना तसं इंटरेस्ट आहे ना आरकेल हां हां

साईट विजिट्स आपल्याकडे खूप जास्त आहेत रादर दर सेमिस्टरमध्ये एखाद दुसरी विजिट ही होतेच कारण त्याशिवाय हे हँडझॉन ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिकल्ससाठी तुम्हाला हे साईट विजिट्स कराव्याच लागतात त्यासाठी प्रॉब्लेम नाही ना येणार घरून कारण काय मुलगी म्हटल्यानंतर युज्वली आईबाबा परवानगी द्यायला थोडे तयार नसतात चांगलं आहे मग इन्फॅक्ट तसं असेल तर तुम्हाला एक अंडरटेकिंग एक सही करून द्यावी लागेल की तिथे कुठे आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला त्याच्यासाठी तुमची यायची तयारी आहे असं एक फक्त फॉर्मबरोबर तुम्हाला एक ॲप्लिकेशन द्यावं लागेल तसं हो हो आपल्या आपल्या ए एस आयमध्ये पण कॉन्टॅक्ट्स आहेत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये तिथेही तुम्हाला प्रोजेक्ट जो करावा लागणार आहे पुढच्या वर्षी त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला तिकडूनही गाईड मिळू शकेल पण त्यासाठी फिरायची तयारी मात्र असायला हवी त्यामुळे तो फॉर्म मात्र अगदी गरजेचा आहे आणि हॉस्टेलवर वगैरे राहायचं असेल तर ती ही सोय आहे आपल्याकडे हो हो हो चालेल उद्या येता का आता कॉलेज बंद व्हायची वेळ आली आहे तुम्ही उद्या येऊन प्रत्यक्ष भेटा आणि सोबत येताना आधार कार्ड आणि मार्कलिस्ट वगैरे सगळे घेऊन या डॉक्युमेंट्स हो हो ओके सी यू टुमॉरो बाय